दोन हजार तीन एक लाख चार हजार पाचशे तेवीस हजार पाचशे चौपन्न आठ लाख नऊशे सतरा एकवीस हजार पाचशे नऊ